माझ्या कुटुंबातील माझी आई ही एक प्रकारचे सासूबाई म्हणून भूमिका पार पाडत असते कारण जेणेकरून मी जर माझे लग्न झाल्यानंतर मला माझ्या मिस्टरांना जेवण बनवण्यासाठी त्यांना खाऊ घालण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल जेणेकरून मी त्यांना काहीना काही खाण्यासाठी पदार्थ बनवून देणार म्हणून माझी आई मला वेळोवेळी सांगत असते की तुझं लग्न झाल्यानंतर त्यान घरच्यांना घरी जर पाहुणे आले तर तेव्हा त्यांना खाण्यासाठी काहीना काही कसे बनवायचे काय बनवायचे त्याबद्दल मला ती सांगत असते व ते कसे करायचे कसे नाही ते पदार्थ बनवत असताना पदार्थामध्ये काय टाकावे कोणते मसाले टाकावे किती टाकावे तिखट ह्याबद्दल पूर्ण माहिती ती मला सांगत असते त्यामद् म्हणून मी म्हणून मला हा स्वयंपाक हा छंद स्वीकारावा लागला नाही का स्वीकारावा लागला पहिले तर सुरुवातीला मला स्वयंपाक नावापासून खूप चिळस होती व मला ते येते सुद्धा नव्हते त्यानंतर माझ्या घरचे मला खूप बोलायचे तुला स्वयंपाक का नाही येत तू स्वयंपाक करत जात जा तुला पुढं समोर तुला भारी जाणार नाही मग मी हळूहळू शिकत आले माझी आई मला शिकवत गेली मग मला स्वयंपाक या स्वयंपाकामध्ये खूप इंट्रेस्ट यायला लागला व मी चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करू लागले म्हणून मला हा छंद स्वीकारावा लागला म्हणून मी हा स्वयंपाक करायला मला खूप आवड